आजकाल आपल्या मुली महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी आहेत असं मला वाटत नाही भरपूर खेळांमध्ये महिलांचा सहभाग आहे ऑलंम्पिक्समध्ये पण महिला जात आहेत नाव कमवत आहेत इतर खेळांमध्ये पण नाव कमवत आहेत क्रिकेट झालं हॉकी झालं फुटबॉल झालं तर महिला नाव कमावतातच आहेत आणि जरी आपल्याला देशाच्या स्तरावर खेळायला नाही भेटलं किंवा राज्याच्या स्तरावर खेळायला नाही भेटलं तरी प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलीने खेळ खेळले पाहिजे कारण त्यामुळे त्यांचा जो तणाव आहे तो दूर होईल त्यांना एक आनंद मिळेल दुसरे काम करायला एक दुजोरा मिळेल बढावा मिळेल त्याच्यामध्ये आणि इतर उपेक्षित गोष्टींचं त्याच्याबद्दल मला काही जास्त माहीत नाही पण असं सगळ्यांनीच खेळ खेळले पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे